हां काय म्हणता हां आमचं वगैरे ठीक आहे त तुम्ही वगैरे कसे काय तब्येतपाणी वगैरे हां तुमी लोन उचललं होतं ते लोन वगैरे परतफेड कधी कराल नाही ना पण भरपूर महिने भरपूर झाले ना भरण्याची लिमिट असते ना हा लिमिटनुसार कोण ते आपल्याला लोन देऊन राहिले काय देऊन राहिले तर आपण लिमिटनी भरलं पाहिजे ते लोन हां आपनं लोन देतो कशाला तुम्ही तुम्हाला का तुम्ही खंडवलं पाहिजे आणि पुन्हा दुसऱ्यांना उसरन्याची तुम्हाला हे असली पाहिजे ना मी नाही परिस्थिती आपली तर नेहमीच राहते ना आपण लोन उचलतो त्याचं आपल्याला काही ना काही तर भरावं लागेल ना मग लोन भरा बाकी व्यवहार चांगले राहते हां आपले व्यवहार गलत नाही होत हो जसं जमते नाही तसंच पाहात आपण लोन देऊन राहिलो तर कोणाच्या याच्या भरवशावर देऊन राहिलो ना त्या भरवशाचा तुम्ही फायदा नका उचलू ना त्याच्यामुळे म्हटलं जमेतोपर्यंत हां ठीक आहे ठीक आहे ठेवते ठेव ठेवते ठेवते